खेळ हा प्रत्येक माणसाच्या जीवनात अत्यंत गरजेचा आहे कारण खेळ खेळल्यामुळे आपलं शारीरिक व्यायाम होतो तसाच आपला मानसिक व्यायाम पण होतो मन एकदम तन आणि मन दोन्हीही एकदम तंदुरुस्त राहतं खेळल्यामुळे आपला जो टेन्शन आहे ते थोड्या वेळासाठी का होईना पण दूर निघून जातं आपला थकवा निघून जातो त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी कामं करायचा उत्साह आहे तो आ आणखीन वाढतो रोज सकाळी खेळ खेळणं सकाळ दुपार संध्याकाळ कधीही ज्या ज्या ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याने खेळ खेळला पाहिजे कोणताही खेळ खेळावा कबड्डी खोखो क्रिकेट द्या फुटबॉल व्हॉलीबॉल बॅटमेंटन ज्याला जे खेळ खेळता येतात त्याने ते खेळलं पाहिजे दिवसातून अर्धा ते एक तास तरी खेळामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढला पाहिजे कारण त्याच्यासारखा आ आनंद देणारा दुसरा असा कोणताच उपाय नाही आहे